जे नवीन इच्छुक शिल्पकार आता जे निर्माण होत आहेत आणि जे शिकण्यासाठी खूप जास्त असे भर देत आहेत त्या नवीन शिल्पकारांना मी असा सल्ला देईन की आपण मूर्ती बनवण्यासाठी जे माती वापरतो ती माती लाल माती असली पाहिजे काळी माती पण ती चांगल्या दर्जाची असली पाहिजे आणि एकदम अशी स्वच्छ असली पाहिजे जेणेकरून आपली जे मूर्ती बनवण्याची प्रक्रिया असते ती चांगल्या प्रकारे झाली पाहिजे आणि जे शि आपण मूर्ती बनवण्यासाठी आपल्याला खूप पेशन्स असणे आवश्यक आहे कारण की जर आपण मूर्ती बनवताना आपलं काम जर बिघडलं तर आपला पण आपला पेशन्स जाऊ नाही आपण तो पुन्हा प्रयत्न करू शकतो त्याच्यावर आपण जोपर्यंत तो आपल्याला पूर्णपणे शिल्प तयार होत नाही तोपर्यंत आपण प्रयत्न करत रहावे मी माझ्या शिल्प करण्याचे जी शिक्षण आहे ते माझे गुरु आमच्या इकडे जे एक इंदोरा चौक आहे तिकडे श्री सुनील गोठे यांच्याकडून शिकलो आहे आणि माझ्या परीसरामध्ये शिल्पकला शिकवणारी एक क्लासेस आहे जिथे म जिथे थ्री डी आर्ट मूर्ती बनवण्याचे काम आणि असे वेगवेगळ्या प्रकारचे शिल्प काढण्याचे काम शिकवले जातात